आजवर मी बऱ्याच लेखक आणि लेखिका यांची पुस्तके वाचली आहेत त्या सगळ्यांचं वाचन मला आवडतं पण एखाद्या माणसाबद्दल जर बोलायचं झालं तर मला श्री अच्युत गोडबोले यांच्याबद्दल बोलायला आवडेल कारण मी वाचनाची सुरवात लहानपणी ज्या पुस्तकांपासून केली त्यांच्यातले हे माझे पहिले लेखक ज्यांचं मी किमयागार नावाचं एक पुस्तक होतं ते त्यांनी लिहिलं होतं ते वाचायला सुरुवात केली मला माझ्या काकांनी आणून दिलं होतं तेव्हा मी वाचायला सुरवात केली तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी जवळपास विज्ञानाचं पार प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो एकदम सुलभ आणि सोप्या भाषेत मराठीमध्ये जेणेकरून सर्वसामान्य वर्गाला विज्ञानाचा जो आजवरचा प्रवास आहे तो समजेल अशा भाषेत लिहिलेला आहे तसेच अच्युत गोडबोले यांची इतर अनेक विषयांवर पुस्तके आहेत थोडक्यात नावं घ्यायची असेल तर मॅनेजमेंटसाठी त्यांचं आहे बोर्ड रूम नावाचं पुस्तक किंवा गणित विषयासाठी त्यांच्यातल्या त्यांनी विख्यात जगातल्या सगळ्या प्रसिद्ध गणितकारांचं गणितज्ञांचं जे एक संकलन केलं ते ज्या पुस्तकाचं नाव आहे गणिती त्यानंतर पाश्चात्य संगीतावर त्यांचं आहे सिंफनी नावाचं एक पुस्तक आहे किंवा झपूर्झा त्यानंतर अजून सांगायचं झालं तर संगीताबद्दल त्यांचं नादवेद नावाचं पुस्तक आहे आणि भरपूर विषयाचं त्यांनी लेखन केलं आहे त्यांच्या लेखनामध्ये एक शैली मला आवडते की ते जे काही लिहितात ते अति सगळ्यात सर्वसामान्य माणसांपर्यंत अगदी सोप्या सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात मग ते विज्ञानातील क्लिष्ट अशी कल्पना असो किंवा गणिताचा अवघड असा भाग किंवा टेक्नोलॉजी तंत्रज्ञान आजच्या जगात जे म्हणतो त्यातल्या सोप्या सोप्या गमती जमती ते अगदी सामान्य माणसापर्यंत सहजपणे पोहोचवतात त्यांना याविषयामध्ये साधारणत मागत्या म्हणजे तसं तो पेश्याने ते एक अभियंता आहेत पण लेखक म्हणून त्यांची आवड आहे आणि जेव्हा रिटायर झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे लेखन करतात त्या त्यांचे वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे आर्टिकल छापून येतात एक व्यक्ती म्हणून त्या लेखकाबद्दल मला आवडतं म्हणजे ती त्यांची लेखनशैली जेणेकरून जसं मी आधी पण सांगितलं प्रत्येक माणसाला समजेल असं त्यांचं लिखाण आहे ना एकदम साध्यासोप्या भाषेमध्ये ते अशा अवघड अवघड गोष्टी समजावून सांगत असतात त्यामुळे मला त्यांचे आवडतं तर मी माझ्या वाचनाची सुरवात लहानपनी त्यांच्या पुस्तकांपासून केली आहे आणि आजही त्यांची आलेली नवीन नवीन पुस्तके मला वाचायला आवडतात जसं की सध्या आता मी त्यांचं आर्टीफिशीयल इंटेलीजंसवरचं एक पुस्तक वाचायला घेतलं आहे त्यामुळे ते पण असा अतिशय अवघड अशा तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांनी त्यात सोप्या प्रकारे समजावून सांगितल्या आहेत